मराठी भाषक आपली संस्कृती परंपरा साजरी करण्यासाठी आणि त्यांचा मान राखण्यासाठी मरे मराठी भाषेचा विविध प्रकारे उपयोग करतात जसे की सण आणि उत्सव त्यात आहे गणेश उत्सव गुढीपाडवा दिवाळी होळी यांसारखे सण साजरे करताना मराठी भाषेत असलेली गाणी अभंग पोवाडे ओव्या आरत्या म्हटल्या जातात तसेच परंपरागत साहित्य जे आहेत संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ आणि इतर संतांचे अभंग ओव्या भारुडे यांचा प्रसार प्रसार मराठी भाषेत होतो आणि गावागावांमध्ये कीर्तन कथा आणि प्रवचनांमधून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपल्या जातात असा मराठी भाषेचा वापर मराठी भाषक करतात